हॅलो हां हॅलो स्टेटस बिर्याणी हां हां मी वांदऱ्यावरून बोलते हो मी माझ्या मुलीच्या डोहळ्या जेवणासाठी ऑर्डर दिली होती बिर्याणीची आणि मी व्हेज बिर्याणी सांगितली तुम्ही चक्क चिकन बिर्याणी पाठवली सगळ्या प्रोग्रामचा माझ्या भट्ट्यामुळे ऑर्डार होता ना नाई असं कसं पण मी तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं होतं की मला व्हेज बिर्याणी हवी आहे हो एक किलोची ऑर्डर दिलेली होती आणि तिकडे डबे ओपन केले तर चक्कं त्याच्यामधे हे पीसेस नाय नाई नाई नाई नाई अजिबात नाई मी तुम्हाला स्वता येऊन तिकडे मी स्वतः तुमच्या दुकानावर आलेले होते ॲडवान्स जेव्हा दिलेला होता तेव्हा मी तुम्हाला दोन वेळा सांगितलेलं होतं हां तुमच्या इकडे मला वाटतं कोणतं श्रीकांत का कोणतरी ऑर्डर घेणारे होते त्यांचं नाव होतं बघा त्यांना तुम्ही ती विचारात लगेच आणि असं कसं डोळ जेवणाचा कार्यक्रम होता नाई आम्ही सगळेजण व्हेजिटेरियन हो आता याचं रिफंड देऊन घेऊन मी काय करू रिफंड द्याल तुम्ही पण त्या कार्यक्रमाचा माझ्या सगळ्या बट्ट्या बोल झालं त्याचं काय हे बघा पुढच्या वेळा नाही नाही मला नको आता ती आता तुमच्याकडे यायचा की नाही परत विचार करावा लागेल वट इज दिस नॉन सेन्स हो हो बरोबरए बरोबर तुम्ही यापूर्वी मला केल्या हे सप्लाय नो डाऊट पण पण पण कार्यक्रम होता घरी लोक आलेले होते आणि त्याच्यामदे तुम्ही सळ व्हेजिटेरियनच्या आहे जे नॉन वेजिटेरियन एवढा कसा केअरलेस तुमचा नाई नाई नाई मला मला रिफंड नको पण हे बघा पण फक्त मी एवढंच सांगते पुढच्या वेळी कोणाच्या बाबतीत तसं करू नका तुमचे जे काई तुमचे सबॉर्डिनेट्स आहेत तुमच्या दुकानात काम करतात त्यांना ऑर्डर नीट घ्यायला सांगा प्लीज नाई नाई गे आम्ही काय केलं म्हणजे काय तिथे जे लोकली अव्हेलेबल होतं ते आणलं आणि खाल्लं दुसरं काय करणार एवढा विश्वास टाखून तुमच्याकडून घेतलं होतं आणि तुम्ही असं कसं करू शकता नाई नाई मला काय नाई बोलायचं नाई ठेऊन द्या फोन बाय